हॅलो मी सनिया खोबरागडे बोलते आहे मला माझ्या लहान भावाची ॲडमिशन करायची होती स्कूलमध्ये तर कसं काय तुमच्या स्कूलबद्दल काय सांगू शकता का माझा हो चार वर्षाचा आहे के जी वन के जी वन के जी वन हां हां परवा आले तर चालेल का तुमच्या स्कूलबद्दल काही सांगा हां आणि फी वगैरे मॅम जास्त झाली ना फी एवढी थोडी ना म्हणजे घरची परिस्थिती नाही आहे तरीही आम्ही माझ्या माझ्या भावाला टाकत आहे स्कूलमध्ये काय कम आणि बुक्स वगैरे तरी पण जास्त झाली ना मॅम किती वर्षाची आहे फी ठीक आहे तर कधीपासून करायचं उद्या कधीपासून चालू होणार आहे स्कूल हो चालेल हां सुट्ट्या आहे ना आता आता कधी तारखेपासून चालू होणार आहे अच्छा ठीक आहे तर होऊन जाईल ना काय काय डाकुमेंट्स लागते ॲडमिशनसाठी हां आणि लिविंग वगैरे नाही लागत का मग तुम्ही सांगितलं नाही ठीक